बघायला गेलात तर दिवसभरात सगळ्यांनाच पाण्याची गरज असते मानव असो प्राणी असो वनस्पती असो सगळ्यांनाच दिवसभरात पाण्याची खूप गरज भासते आपल्याला बघायला गेलात तर आपल्याला पिण्यासाठी पाण्याची गरज असते अन्न शिजवायचं असेल तर आपल्याला पाण्याची गरज भासते किंवा कोणती जर पाण्याकडं ॲक्टिव्हिटी असेल तरी आपल्याला दिव पाण्याची खूप गरज असते अन्न शिजवा पदार्थ कोणताही करायचो तरी आपल्याला त्याच्यासाठी पाण्याची खूप गरज असते सकाळपासून ते संध्या रात्री झोपेपर्यंत आपल्याला पा पाणी पाण्याविषयी पाणी हे आपल्याला लागतंच लागतं इव्हन कोणतीही ॲक्टिव्हिटी असो आपल्याला पाणी हे लागतंच लागतं दिवसभरात आपल्याला पिया पाणी पितो पिण्यासाठी खूप म्हणजे आपल्या शरीराला तरी पाण्याची खूप गरज आय आणि आपण दिवसभरात खूप पाणी पी पितो किंवा अन्न शिजवायचं अन्न शिजवायचं असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला पाणी लागतं इवन आपल्याला डाळ कोणती म्हणजे भाजी भात डाळ चपाती करायला असेल तर आपल्याला पाण्या पाणी हे लागतच त्याचे कोणतंही अन्नपदार्थ असा होत नाहीं विदा विदाउट वॉटर किंवा कोणते अन अन आपलं भाजी जर शीज करायची असेल तर ती धुण्यासाठी आपल्याला पाण्याची गरज भासते किंवा आपल्याला भात लावायचं असेल तर ते तांदूळ धुवून घेण्यासाठी आपल्याला पाण्याची गरज लागते इवन चपाती जर आपल्याला करायचं तर आपल्याला पीठ पीठ मळण्यासाठी पाण्याची गरज भासते किंवा आपल्याला तिखट जेवताना आपल्याला तिखट लागलं तर आपल्याला पा पाण्याची आपल्याला गरज लागते इव्हन प बघायला गेला तर दिवसभरात पाण्याचे वेग वेग वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला गरज भासते पाण्याची तसं दिवसभरात खूप प्रकारे आपण पाणी पितोस पितोसुद्धा